आमच्या कुटुंबासोबत मला जर जायला आवडतं तर तिथे शिवमंदिर आहे तिथे जायला आवडतं आम्हाला कारण शिवमंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे असं म्हणतात की पाच पांडवाने त्यांना बनवलं होतं तिथे बाजूला एक दरवाजा आहे त्या दरवाजामधून पाच पांडव हे आले होते तिथे आणि त्यांनी ते शिवमंदिर बनवलं होतं तर त्या शिवमंदिराची एक वेगळीच कहाणी आपल्याला म्हणजे गोष्ट आपण बोलू शकतो तर ते एकदम आम्ही जेव्हा पण तिथे जातो तर बाजूला एक नदी आहे त्या नदीमध्ये आम्ही पोहतो वगैरे आणि तिथे आम्ही प्रसाद वगैरे पण वाटून वाटतो वापस आतमध्ये एक पिंड आहे छोटीशी शंकराची तर त्याच्या आम्ही पाया पडतो तेथे आम्ही सर्व श्रद्धा वगैरे जे आहे ते आम्ही बोलत असतो की मला म्हणजे तुमच्या जेवढे पण श्रद्धा आहेत त्या तिथे आपण आम्ही जेवढ्या पण श्रद्धा घेऊन येतो घरून त्या सर्व श्रद्धा तिथे बोलतो आणि त्या श्रद्धा पूर्ण होण्यास आम्हाला मदत मिळते तर एक तुम्ही श्रद्धा बोलू शकत श्रद्धेसाठी लोक तिथे जात असतात तर ह्याच गोष्टीमुळे आम्ही शिवमंदिरला जातो आणि हे अंबरनाथमध्ये जिथं आहे तर जवळपासच आहे आणि तिथे हर सुट्टीमध्ये आम्ही शनिवारी रविवारी जात असतो